चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी गरीबी हा अडथळा आहे पण आजकाल सरकारी योजना असतील किंवा सरकारच्या जे काही सरकारी दवाखान्यांमध्ये जे काही सुविधा पुरवल्या जातात त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की गरीबी हा एक अडथळा आहे पण अजून देखील बऱ्याचशा खेडेगावांमध्ये गरीबी ही गरीबी हा अडथळा आहे तर मला असं वाटतं सरकारने या गोष्टींकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि खेडेगावातल्या लोकांसाठी आरोग्यसेवा अजून जास्त सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे योजना राबवल्या पाहिजे भरपूर योजना ज्या असतील की गरिबांना बऱ्याचशा रोगांचे औषधं जे काही त्याच्यावरती उपचार आहे प्रक्रिया आहे त्या सर्व काही फ्री फ्रीमध्ये अवेलेबल करून दिल्या पाहिजे आणि खरं तर लोक वाचले तरच सर्व गोष्टी आहे त्यामुळे आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने लोकांच्या जे की गावाखेडेपाड्यातील लोक आहे ज्यांना आरोग्याबद्दल अजूनही बऱ्याचशा गोष्टी ते दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे त्या योजना सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही का फक्त त्यासाठी आपण निधी पाठवतो आहे आणि तो निधी मग नेमका जातो कुठे याचा पाठ पुरावा केला पाहिजे तर तर जातीने लक्ष घालून आणि या गोष्टींकडे लक्ष दिलं तर गरिबी हा एक अडथळा असणार नाही असं मला वाटतं आणि आरोग्यसेेवा सुलभ होईल गरिबांशी चांगल्यास पद्धतीने मदत होईल असं मला वाटतं